पाककृती म्हणजे आपण सगळ्या मुली घरी स्वयंपाक करत असतात सगळ्यांची वेगवेगळी रेसिपी असते जसं जसे की मी स्वयंपाक करत असताना मोजके तेल तेलामुळे पण त्रास होत असते आणि जास्त म्हणजे जे कोणते आपण पदार्थ आहे त्यामध्ये तेल जास्त जास्त प्रमाणात नं टाकणे कमी प्रमाणात टाकणे थोडेसे मोजके तिखट तिखटद्वारे ठसका येत असते आणि जे मसाल्याचे पदार्थ आहे ते खाण्यास मनाईच आहे तर कमी कमी मटेरियल वापरून आपण स्वयंपाक करत असते भाजी करत असते तेल टाकायचं तिखट टाकायचं प्रमे कमी प्रमाणात आणि जे मसाले वगैरे आहे ते मोजके मोजके कमी प्रमाणात टाकायचे सगळ्यांची वेगवेगळी म्हणजे सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धती असते करण्याची स्वयंपाक वगैरे आणि सगळ्यांचं आवडीनिवडी हे वेगवेगळा असते कोणाला तिखट आवडत असते जास्त तर कोणाला कमी तिखट आवडत असते कोणाला म्हणजे चटपटा आवडत असतात कोणी साधा प्रमाणात जेवण करत असते सगळ्यांची वेगवेगळी आवडीनिवडी असते चालीरीती असते परंपरा असते चवीप्रमाणे कोण म्हणजे चवीप्रमाणे लागत असते कोणी कोणी खूप मसाल्याचं खात असतात तर कोणी कमी कोणी कोणी कमी मसाल्याचं खातं सगळ्यांची आवडीनिवडी व चवी चव करण्याची पद्धत वेगळी असते